एकदम छान काय प्रवास कसा झाला अरे वा वा वा फारच छान आहे म्हणे ना ती ट्रेन अच्छा हां हां अरे वा क्या बात है हां हां हां हां हो ना हो हो हो ते मात्र आहेच म्हणजे अगदीच कुणाला रिसिव करायला जरी गेलं तरी तो फरक जाणवतो हल्ली म्हणजे पूर्वीसारख्या लांबलांब रांगाही तिथे नाही आहेत बरेचसे त्यांनी त्या सोयी पण चांगल्या केल्या आहेत की पटपट तुम्हाला इलेक्ट्रॉनिक हां तिक तिकीटं मिळतील आणि काय तर त्या ही सोयी खूप छान आहेत आणि खूप हो हो हो हो हो ना तेच तुला विचारायचं होतं मला की कसं होतं जेवण कसं होतं अच्छा

काय सांगते हो ना हो पाण्या पाण्यापासून सगळं बरोबर न्यायला लागायचं हो हो ना हो एक्झॅक्टली खरंच खरंच हो ना हां हां हां अच्छा सगळ्या सगळ्या हां नाही म्हणजे मध्यंतरी आम्ही एकदा विस्टाडोमने मुंबई पुणे प्रवास केला तर तोही खूप वेगळा आणि छान अनुभव होता आमच्यासाठी फारच हो म्हणजे फारंच सुंदर हे होते सगळ्या त्यात मोठमोठ्या खिडक्या आणि त्यातून दिसणारा तो घाट फारच सुरेख म्हणजे वर्थ एकदा केव्हा तरी तो प्रवास नक्की करून बघावा असा आहे आणि आजकाल सगळ्याच रेल्वेला ते जोडतात म्हणजे डेक्कन क्विनपासून बाकीच्या बाकी ज्यात थोडे मुंबई एक डबा जोड एक किंवा दोन डबे त्याचे जोडतात एकच जोडतात मला असं वाटतं आणि त्याचे ना हां काय डायनिंग कार नाही विविंग गॅलरी ठेवली आहे त्यांनी तिथे तर त्यामुळे तुम्ही असे बाहेर येऊन पूर्ण मोठी काच आहे त्या सगळ्या पूर्ण बाजूनी त्या गॅलरीला आणि तुम्ही असं म्हणजे तो व्यू तुम्हाला खूप छान एन्जॉय करता येतो आता एकदा आपण मिळून प्रवास करायला पाहिजे रेल्वेचा म्हणजे आपल्याला त्या रेल्वेची सगळ्या आणखी फॅसिलिटीज पाहता येतील मुंबई पुणे पुन्हा एकदा करायला हरकत नाही किंवा पुणे गोवा तो पण छान आहे प्रवास तो पण रेल्वेने करता येईल चढायला लागत नाही खूप हो हो बरं जाता येईल हो चालेल ठेव ठरवूचयात मग एकदा आपण हां येस चालेल येस बाय बाय